आमच्या भागात साधारणत सॅमसंग ओप्पो विवो पोको या ब्रँड्सचे फोन वापरले जातात त्यापैकी माझ्याकडे पोको एक्स फाय प्रो हा फोन आहे त्यात त्यात फीचर्स बघायला गेलं तर प्रोसेसर बघतो कॅमेरा क्वालिटी स्टोरेज रॅम किती आहे ते आणि अपियरन्स फोनचा म्हणजे फोन दिसायला कसं आहे पोर्टेबल म्हणजे कुठेही कॅरी करता येईल असा आणि वजनाला जरा हलका या ही वैशिष्ट्ये फोनमध्ये बघते मी धन्यवाद